भारतीय चित्रपट संगीत हा खरं तर सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय इथे असा प्रश्न आला आहे की आपल्या चित्रपटातील जुनी गाणी लोकांना अजून आठवतात आणि ती गाणी नव्या स्वरूपात सादर केली जात आहेत याबद्दल तुमचे मत काय आहे खरं सांगू जुनी गाणी म्हणजे अगदी सत्तरच्या दशकातील ऐंशीच्या नव्वदच्या किंवा त्याही आधीच्या दशकातील गाणी खरंचच गुणगुणत राहावं अशी होती अर्थपूर्ण शब्द आणि संगीतही म्हणजे चिरकाळ टिकणारं संगीत म्हणतात तसं संगीत होतं त्याला आणि कायमच ते आपण गुणगुणत असतो लता मंगेशकर आशा भोसले किशोर कुमार रफी साहेब अगदी दिग्गज कलाकार आणि खरंचच अगदी संस्मरणीय गाणी त्यांनी दिली पण आता त्यातील काही गाणी ही नव्या स्वरूपात सादर केली जात आहेत तर मला असं वाटतं की ही एका अर्थी चांगली पण गोष्ट आहे आणि वाईटही कारण की जो गाभा आहे त्याचा मूळ संगीत आहे त्याला धक्का लावता कामानये पण आता नवीन पिढीतील मुलांना कधीकधी ही रिमिक्स गाणी ऐकून ह्याचं ओरिजिनल गाणं कुठलं असेल ह्याचं मूळ गाणं कुठलं असेल ह्याचा शोध ते घेतात आणि मग ते मूळ गाणं ऐकल्यावर ते त्या मूळ गाण्याच्याच प्रेमात पडतात त्यामुळे ही जी जुनी गाणी आहेत ती नवीन पिढी सुद्धा ऐकते मला असं वाटतं की नव्या स्वरूपात सादर जी होत आहेत गाणी त्यात नवीन इंस्ट्रुमेंट काही ठेका बदलला जातो तर ते जास्त आकर्षित करतं नवीन पिढीला फक्त त्याचं जे व्हिडिओग्राफी असते किंवा चित्रित केलं जातं ते जरा अनुरूप वाटत नाही त्यामुळे मला तरी खरं तर त्याच्या दोन्ही पॉझिटिव आणि निगेटिव म्हणजे असं दोन्ही बाजू सांगाव्याशा वाटतात की ही नव्या स्वरूपात सादर केलेली आहेत गाणी तर ती जरूर करा पण मूळ गाभ्याला धक्का लावू नका आणि म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर ये मालिक तेरे बंदे हम हे किती म्हणजे आर्त प्रार्थना आहे तर ह्याला काहीतरी वेगळंच म्युझिक देऊन तुम्ही त्याचं म्हणजे अर्थ बदलू नका किंवा बालगीतं आहेत काही त्याच्यामध्ये काहीतरी उगीचच वेगळे शब्द मिक्स करून किंवा ॲड करून म्हणजे त्याचं मूळ गाभा बदलू नये असं मला वाटतं पण त्याचबरोबर मी आधी सुद्धा म्हटलं तसं की नवीन पिढीला थोडं जर आकर्षित वाटलं त्या गाण्यानी तर ते मूळ गाणं शोधतात आणि मग ते ऐकल्यावर त्यांना ती गाणी अजून आवडतात आणि जर मग एखादं त्या मूळ गाणं एखाद्या गायकाचं ऐकलं आवडलं तर त्या गायकाची अजून कुठली गाणी आहेत त्याचा पण ते शोध घेतात आणि मग ती पण गाणी ऐकली जातात त्यांच्याकडून त्यामुळे मला वाटतं की या जसे नाण्याला दोन बाजू आहेत तसं याला दोन बाजू आहेत की जुनी गाणी जु मूळ स्वरूपातही तेवढीच सुंदर आहेत आणि जर त्याच्यावर काही नवीन प्रयोग केले गेले तर ते सुद्धा एका चांगल्या ह्याने आपण त्याचं ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि म्हणजे खरंच माझं हेच मत आहे की त्याचं पॉझिटिव आणि निगेटिव हे दोन्ही इम्पॅक्ट आहेत आणि मूळ गाभा मात्र तसाच राहावा हे माझं नक्की मत आहे